मला ऑफलाईन खेळ ऑनलाईन खेळापेक्षा जास्त आवडतो कारण ऑफलाईन खेळामुळे आपले शरीराचा विकास होतो व्यायाम होतो त्यामुळे आपली एनर्जी वाढते तसं ऑनलाईन खेळामुळे नाही ऑनलाईन खेळामुळे आपले डोळ्यांचा त्रास होऊ शकतो त्याने आपल्याला हानी होऊ शकते तसं ऑफलाईन खेळाचं नाही ऑफलाईन खेळामध्ये आपण मैदानी खेळ खेळू शकतो त्यामध्ये क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल टेनिस हॉकी हे सगळे खेळ खेळू शकतो आणि त्या खेळामुळे आपल्याला फायदा होतो शरीर सुदृढ होते शरीरात आपण आजार आपल्याला आजार होत नाहीत आरोग्य चांगले राहते असे माझे मत आहे